यवतमाळमध्ये जसं स्थानिक उद्योग म्हटलं तर इथले जसं जे आहेत हस्तकला आहे ज्या मुर्त्या बनवण्याचे काम आहे ते इथे खूप छान पद्धतीत विकसित झालेले आहे नवनवीन प्रकारच्या मुर्त्या तयार केल्या जातात नवरात्रीच्या अगोदर आणि जसं गणपती उत्सव झालं नवरात्री उत्सव झालं त्याच्याअगोदर खूप छान मुर्त्या तयार केले जातात तो पण उद्योग इथे बऱ्यापैकी चालत असतो तसा दूध डेरीचा आहे इथे रेमंड म्हणून कपड्याची डेनिम कप डेनिम कपडा तयार होतो रेमंडमध्ये ती मोठी कंपनी आहे इथे खूप साऱ्या लोकांना तिथे रोजगार मिळालेला आहे या जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जे ग्रामीण भागातील लोकं आहेत ते तिथे कामाला ठेकेदारीमध्ये म्हणा काही लोकं पर्मनंट याच्यामध्ये आहे आणि इथला जो कपडा आहे तो बाहेर देशामध्ये जात असतो त्याला पण खूप डिमांड आलेली आहे युक्रेन रशिया वगैरे यासारख्या युरोपमध्ये ह्या सारख्या देशांमध्ये हा कपडा इथला डेनिम कपडा जात असतो गुडसाठी तसाच इथला जो मुख्य जो स्थानिक उद्योग म्हटला तो आहे शेती कारण इथे शेती जास्तीत जास्त लो शेतकरी लोकं राहतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि इथे शेतीमध्ये कापूस हा खूप जास्त प्रमाणात पिकवला जातो आणि नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन प्रशिक्षण घेऊन बियाणे त्याचप्रकारे शेतीला कुठलं खत द्यायला पाहिजे यासारखे नवीन तंत्रज्ञान विकसित करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेत असतात आणि काही अडचणी पण येतात काही दुष्काळ पडला तर मग शेतीचं नुकसान होऊन जातं त्यांचं पिकाचं नुकसान होतं त्याचप्रमाणे जर कोणी पशुपालन करतात पशुपालन दूध डेरीचा पण व्यवसाय खूप बऱ्यापैकी चालतो पण कधी कधी कुठली बीमारी आली कुठलं हे संकट आलं तर त्यावेळेस त्यांना तर लॉस होतोच अशा काही गोष्टींना अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं आहे पण जे इथला शेतीचा हा उद्योग आहे तो शेतीच इथल्या लोकांचा स्थानिक उद्योग आहे तो बऱ्यापैकी विकसित झालेला आहे आणि जर असा कुठला दुष्काळ पण पडला तेव्हा शेतकरी सज्ज राहतात प्रत्येक संकटांना तोंड दे तोंड देण्यासाठी आणि काळानुसार खूप जास्त विकसित झालेला आहे नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण या व्यवसायामध्ये येऊन राहिलेली आहे त्याचप्रमाणे याचप्रकारे छोटेमोठे पण उद्योग बऱ्यापैकी इथे चालत असतात